मला स्वत ला खु स्वत चा बिजनेस करायची खूप आवड आहे त्यामुळे मी आपला बिझनेस सुरू करायच्या विचारात आहे तर मला आता माझ्या आईजवळ मी लोणचे पापड हे ते सगळं शिकली आणि मला आता बिझनेस सुरू करायचा आहे पण त्याच्यासाठी माझं पैशाची अॅड्जेस्टमेंट नव्हती होत त्यामुळे मला पैसे जमा करावं लागले तर मी आपली रोजची बचत शंभर शंभर रुपये जमा करत होती आणि त्याशिवाय बचत गटाला पैसे जमा करून बचत गटाच्या सहायानीपण मी आपला बिझनेस सुरू करू शकले आणि त्याच्यात लोणचे पापड कुरडई वगैरे आपले सगळे गृहउद्योग सुरू केला आणि त्याच्यातच मी मग आता आपलं इन्व्हेस्ट करून मोठं एक खोली भाड्यानी घेतली त्याच्यात मशीनरी वगैरे लावल्या आणि मी आपला व्यवसाय सुरू केला आहे